हा सर बोला

हो सर सांगा ना काय आहे का आ आहे ना सर लेकिन पण दुसरे लाँच होणार आहेत का प्रोडक्ट वगैरे आणखी हा हा द्या ना सर सांगा ना

हा आहे ना सर सांगा ना हो काय काही मोडलबद्दल थोडीफार माहिती वगैरे काही हो रेन्ट वग हा बोला ना बोला त्यांचे रेन्ट वगैरे त्यांचे रेन्ट वगैरे